तसे तर वेगळेवेगळे प्रोडक्टस् आणले पण आता सध्या आता मी माझ्या मुलासाठी काही टी शर्टस् ऑर्डर केले होते त्या टी शर्टस् ची क्वालिटी फारच चांगली होती त्याचा कलर आणि त्याचं जे टेक्स्चर होतं तेही चांगलं होतं माझ्या मुलाला त्याचं डिझाईन फार आवडलं होतं म्हणून आम्ही ते ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि त्याच्यात असं छान खूप कमी किमतीत आय थिंक टू हंड्रेड रूपीजमध्येच एक टी शर्ट आला होता असं काही ते कॉम्बो अंमल फायु हंड्रेडचे तीन पडले असं काहीतरी कॉम्बोमधे आम्हाला ती टी शर्ट मिळाले आणि फारच छान क्वालिटी होती आणि मला फार आवडले ते टी शर्टस्